आम्ही सध्या ज्या भागात राहतो त्या भागात त्याला आपण विकसित शहर म्हणू शकतो अगदीच ग्रामीण भाग नाही आहे तो आमच्यापासून गावही थोड्या थोड्या अंतरावर आहेत इथे सांस्कृतिक गट आहेत असं म्हणता येणार नाही पण वेगवेगळी पद्धत आहे प्रत्येकाची प्रत्येक सण साजरा करण्याची प्रत्येक गावामध्ये विशिष्ट जत्रोत्सव आहेत किंवा मंदिराचे वर्धापनदिन विशिष्ट पद्धतीने साजरे केले जातात या काही गोष्टी म्हणजे मंदिराचं व्यवस्थापन असेल सणांचं व्यवस्थापन असेल ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक गावात वेगवेगळ्या आहेत त्यामुळे तिथे विविधता बरीचशी आढळून येते आणि जेव्हा वेगवेगळ्या दिवशी सण असतात तेव्हा एकमेकांच्या गावात जाणं त्या सणांना हजेरी लावणं तिथे मजा करणं जत्रोत्सवांना मजा करणं तिथले विशेष खाद्यपदार्थ त्याच दिवसात ते मिळतात ते खाणं मित्रांना भेटणं असे बरेच विषय त्या सणांच्या दरम्यान होत असतात त्याचप्रमाणे आम्ही ज्या भागात राहतो ज्याला आपण मघाशीच म्हटलं की विकसित शहर असं म्हणता येईल तर तिथे काही गुजराती सोसायटी आहे एक एक हिंदू सोसायटी आहे फार फार गुजराती आणि मारवाडीच लोक इथे हिंदू संस्कृती सोडून त्यांच्याच संस्कृती आम्हाला पाहायला मिळतात मग जेव्हा जेव्हा नवरात्र असते किंवा त्यांचा काही विशेष कार्यक्रम असतो तेव्हा त्यांच्या तिथे जाणं त्यांची पद्धत काय आहे त्यांचा गरबा कसा नाचला जातो हे पाहणं त्याचप्रमाणे गणपती दिवाळीला जेव्हा ते आमच्याकडे येतात होळीला जेव्हा येतात तेव्हा ते हिंदू संस्कृती कशी आहे याचा अभ्यास करतात तिथे येऊन आमच्या सणांना काय काय केलं जातं ते करतात असं साधारण इथे वातावरण आहे त्यामुळे सणावाराला एकमेकांशी आमचा संवाद होतो की बा एकमेकांची संस्कृती नेमकी काय आहे सण कसे साजरे केले जातात हे पाहणं होतं